झुळर जर घरी येऊ नाही द्यायचं असेल तर आम्ही काला हिट जो असतो तो प प्रत्येक दाराच्या किनाऱ्यावर स्वयंपाक घरामध्ये सगळ्या रूममध्ये साईडला मारत असतो जेणेकरून झुरळ येत नाही किंवा मग ते मरून जातात तसे उंदीर जाण्यासाठी कणकेच्या गोळामध्ये ती कणिक भिजवत असतो त्यामध्ये ती औषध टाकत असतो आणि ते औषध टाकले का त्याचा गोळा करून जर आम्ही तिथे ठेवला तर तो उंदीर येऊन तो घेऊन जातो आणि तो बाहेर जाऊन मरतो खाऊन मरून जातो तर अशा प्रकारे आम्ही उपाय करत असतो